श्वास हा महत्त्वाचा आहे श्वास म्हणजे माणसाचं जीवन आहे त्याच्यावर माणूस श्वासावरच माणूस जगलं जातं श्वासानेच गाणे श्वास जर नीट व्यवस्थिशीर असेल तर गाणे वर खाली होतो गाण्यामध्ये श्वासाला फार प्राधान्य दिलेले आहे महत्त्व दिलेले आहे आणि त्याच्या गाण्याच्या आधारे श्वास श्वासाने रियाज गाण्याचा रियाज केला पाहिजे गाण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे आपण जशी प्रॅक्टिस करल तसं आपला श्वास व्यवस्थिशीर जिथं जेव्हा पाहिजेल तेवढा तो श्वास आपल्याला मिळतो आणि त्याच्यासाठी आपण रोज रियाज केला पाहिजे भजनं म्हणले पाहिजे गाणे म्हणले पाहिजे त्याच्यासाठी प्रॅक्टिस केली पाहिजे प्रॅक्टिस केली तर तुम्हाला बरोबर व्यवस्थिशीर श्वास तुमचा चालतो श्वासावर सगळं आहे श्वास म्हणजे आपला जीवन आहे श्वास म्हणजे आपण स्वतः स्व आहे त्याच्यामुळं आपण सगळं आपलं जीवन श्वासावर आहे ह्याच्यासाठी माणसानी प्रयत्न करून रियाज केला पाहिजे गाणे म्हणले पाहिजे व्यवस्थिशीर गाणे म्हणले तर श्वास आपला व्यवस्थिशीर खाली वर खाली वर होतो त्याच्यासाठी सर्वानी रियाज करून व्यवस्थिशीर गाणी म्हणून रियाज केला पाहिजे सगळ्या गोष्टीचा